हा मॅडम बोला ना हो मॅडम आपल्याला भाज्या हव्या होत्या तर तुमच्याकडे कोणत्या कोणत्या भाज्या अव्हेलेबल आहेत

अच्छा हं हं

मॅम ह्या सगळ्या भाज्या अर्धा अर्धा किलो करून द्या ना वांगी कोथिंबीर वांगी कोथिंबीर आलू टमाटर भेंडी ठीक आहे ह्या सगळ्या ह्या अर्धा अर्धा किलो करून द्या हो आणि मेथी दोन किलो पाठवाल अच्छा अच्छा

मॅम तुम्हाला पेमेंट मी ऑनलाईन टाकून देतो ऑनलाईन होऊन जाणार ना तुमच्याकडे जर घरपोच मिळे मिळू शकत असणार तर ते बेस्ट राहणार ते होऊ शकते का अरे बढिया बढिया चालेल चालेल

पत्ता आहे जुनी इतवारी प्लॉट नंबर फोर यवतमाळ हं हो हो

ठीक आहे मॅडम चालेल हं हं ठीक आहे चालेल धन्यवाद हो मॅडम हं हो